हॅलो नमस्कार बोला जय श्रीराम

ओके नाव काय बोललात ओंकार ओके हो हो हो येस येस नक्कीच नाही नाही एक एकदम छान आहे ओंकार एकतर इंटरेस्टने शिकतो आहे आणि जे शिकवीन ते शिकतो आहे त्याच्यामुळे त्याचा काहीच प्रश्न नाही तुम्ही त्याला कंटिन्यू नक्कीच करू शकता त्याला नवीन नवीन शिकण्याची खूप जिज्ञ्यास आहे त्यामुळे तो प्रश्नही विचारतो आणि खूप छान शिकतो हो हो हो हो माझ्या शिकवण्याबद्दल त्यांच्यात चर्चा होते की नाही हे नाही मी सांगू शकत पण त्यांच्या त्यांच्यात तिथे जी चर्चा होते ती गाण्याच्याविषयीच होते आणि त्याला काय दुसऱ्याला काय येतं आहे ह्याला काय येतं आहे ह्याला खूप इंटरेस्ट असतो मग दुसरा कोणी जरा चुकतो आहे म्हटलं की हा लगेच बोलतो तेव्हा जरा मला त्याला फक्त ओरडावं लागतं की ओंकार तू तुझ्याकडे लक्ष दे असं मला सांगावं लागतं हां पण हां नाही नाही तसा तो एकदम छान आणि गुणी मुलगा आहे आणि त्याला समज खूप असल्यामुळे जरा मला ते बरं वाटतं त्यालाही शिकवताना तो वर्गात असला की जरा एक चैतन्य असतं त्यामुळे तुम्ही त्याला नक्कीच पाठवा अगदी अगदी निश्चित कंटिन्यू नाही तो शास्त्रीय संगीतात सुद्धा छान प्रगती करू शकेल त्याला तुम्ही मग परवा आपलं बोलणं झालं त्याप्रमाणे तो सुगम संगीत तर गाईलंच म्हणजे पुढे आणि अजून तशी त्याची आवड कळलेली नाही आहे पण मी जे शिकवते तो शिकतो आहे म्हणजे सा त्याला असं शास्त्रीय संगीतात पण तेवढाच उत्साह आहे त्यामुळे काही हरकत नाही

हो हो नाही नाही इलेक्ट्रिक तंबोरा असतो आणि दरवेळेला पेटी किंवा मग तबला असतोच तसं नाही पण त्या इलेक्ट्रिक तंबोऱ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूडच आहेत त्यामुळे त्यांना तो बरोबर ठेका मिळतो हां हां हो हो निश्चित निश्चित त्याला ठेका छान त्यांना मिळतो हां चालेल येस हां हां हां बोलतो दाखवत नाही गाऊन दाखवेन हो बरोबर आहे तशा माझ्या सूचनाच आहे की तुम्हाला कोणी गा म्हटलं की लगेच गाऊ नका घशाची तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे वगैरे तर ते मुलं लगेच फॉलो करतात अगदी हां हां चालेल ओके चालेल या या तुमचं स्वागत आहे अच्छा ओके अच्छा बाय बाय